घे ना माझ्या ठिकाणावर किंवा माझ्या जवळच्या पर्यटनस्थळावर भेट देण्यासाठी जर पर्यटकाला खर्च नाही म्हणून जास्त तरी लागणार नाही कारण की सर्वात पर्यटकस्थळ म्हणजे आपलं मी राहणारं कोल्हापूर म्हणजे पर्यटकस्थळ सर्वात पहिलं तर श्री आंबाबाई महालक्ष्मी मंदिर

माझ्या इथून तिथे जायला जास्त फार काय खर्च नाही लागत कारण की मी राहणारा सिटीमध्येच आहे त्यामुळं आधी दहा ते पंधरा मिनटाचाच रोड कोणीही पर्यटक आला तर त्याला देवदर्शन हा एक खूप चांगला देवस्थान आहे आपल्या कोल्हापुरातला बाहेरचे कुठे कुठले तरी माणसं येतात फक्त दर्शनासाठी एवढे जागृत पर्यटनस्थळ आहे आपल्या कोल्हापुरातला अत्यंत अशी खूप सारे आहेत स्थळं जसे क पन्हाळगड आहे विशाळगड आहे मसाई पठार आहे कण्हेरी मठ आहे पन्हाळा आहे रंकाळ आहे असे खूप सारे आहे की आपण बघू शकतो